बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळ म्हणजे अजिंठा लेणी अजिंठा लेणी ही खूप ऐतिहासिक आहे आणि तिथं एवढी ऐतिहासिक आपल्याला गोष्टी बघायला मिळतात तिथं दुरून दुरून म्हणजे फॉरेनपासून लोक येतात बघायला आणि ती एवढी बघण्यासारखी आहे की त्याच्यामधून आपल्याला आपल्या ऐतिहासिक पूर्ण खुणा वगैरे माहिती भरपूर काही बघण्यासारखं आहे तिथं त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामधली ही अजिंठा लेणी आहे ही खूप आकर्षक आहे तिथलं वातावरण तिथलं आजूबाजूचा परिसर एकदम रम्य आहे त्यामुळे बरेचसे जणं पावसाळ्यात तर तिथं धबधबे वगैरे असं बरंच काही बघायला मिळतं त्यामुळे असं खूप छान वाटतं फिरायला म्हणून बरेचसे पर्यटक तिथं पावसाळ्यात मोस्टली जातात त्यानंतर दुसरं म्हटलं बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाचं पर्यटनस्थळ म्हणजे लोणारचे सरोवर लोणार हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्ठं खाऱ्यापाण्याचं सरोवर आहे ते बुलढाणा जिल्ह्यात विकसित आहे तर तिथं पण खूप लांबून भारतातील प्रत्येक जिल प्रत्येक राज्यातून खूप लांबून लांबून लोक बघायला येतात लोणारचे सरोवर म्हणजे कसं आहे काय आहे तिथं काय घडलेलं आहे प्रत्यक्ष बघितल्यावरच तर कळतं त्यामुळे लोणारचं सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यातील खूप आकर्षक असं आहे तिसरं ठिकाण म्हणजे गजानन महाराज संस्थान शेगाव जिथं की फॉरेन कन्ट्रीपासून लोक येतात आणि तिथली स्वच्छता म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे बुल गजानन महाराज संस्थानचे ज्या ब्रांचेस खूप प्रत्येक राज्यामध्ये आहेत भारतातील त्याचप्रमाणे जिथंही असं शेगावची जी ब्रांच असेल प्रत्येक ठिकाणी आपल्याला सगळं स्वछता वगैरे सगळे रुल्स डिसिप्लिन जे पण काही असेल ते सगळ्या ठिकाणी सारखेच फॉलो अप असतात तिथं पण लांबून लांबून लोक येतात फॉरेन कन्ट्रीमधून आणि गजानन महाराजांना खूप लोक मानतात तिथंच आनंदसागरचं निर्माण करण्यात आलं होतं तर तिथं एवढं छान बघण्यासारखं आहे लहान मुलांसाठी खेळणे खूप रम्य परिसर त्यामुळे आनंदसागरला ब बरेचजण पर्यटनस्थळ म्हणून निवडतात आणि तिथं जाऊन भेट देतात म्हणजे खूप तिथं जाऊन एन्जॉय करू शकतात गार्डन वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात बाकी एवढं जिथं नसेल ते शेगावमधे बघण्यास मिळतं त्यामुळे प्रत्येक बुलढाणा जिल्ह्यातील अशी कोणतीच व्यक्ती नसेल की ती शेगावला गेली नसेल आणि तिथली स्वच्छता तिथं परत जेवण प्रत्येक गोष्ट एवढी वेगळी असते की प्रत्येक जण त्याचा आस्वाद घेतो त्यामुळे ते खूप आकर्षक आहे आणि ज्याणी कुणी बघितलं नसेल त्याने त्या ठिकाणी अवश्य भेट द्यायलाचं पाहिजे कारण ते खूप महत्वाचं असं स्थळ आहे बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराज संस्थान शेगाव